मला ना खूप प्रकारच्या डिशेस आवडतात जसे की कचोरी समोसा जलेबी गुलाब जामून कच व वडा गिडा असे खूप सारे पदार्थ आवडतात त्यामध्ये मला सर्वात जास्त जिलेबी जलेबी हा पदार्थ खूप आवडतात कारण की ते खाल्ल्यावर खूप चांगलं वाटतात आणि ते बनवण्यासाठी मैदा व जिलेबी कलर लागतात कापडपण पाहिजे ते बनवण्यासाठी ते सर्व ते जलेबी आणि मैदा मिक्स करून त्या कापडाला छिद्र करून त्या त्याम् त्यामध्ये म् बांधून घ्यावे लागते आणि ते तेलामध्ये तळावे लागते ते तेलामध्ये तळल्यावर एक एका ठिकाणी साखरेचा पाक करून साखरेचा पाक होईपर्यंत ते त्याची वाट पाहावी लागते आणि त्यामध्ये त्याला भिजवून एका ताटामध्ये त्याला सव्ह करावे लागते